काय घोळ हा झाला आहे आता लग्नाचं काय करायचं लग्नासाठी पैसे लई कमी पडताय अरे काय करू कायतरी सल्ला दे की मला काय बँकेत जाऊ का बरं बरं मी बँकेत जातो तरी बघतो काय बँकवाली म्हणतात ते बघतो आणि येतो आता बँकेत पोचलो आहे मी आता कुठं विचारू काय कळेना इथं कायतरी लिहिलेलं आहे ई पी एफ ओ पोर्टल कसे लॉग इन लॉगिन आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला काय पैसे भेटतात काय बँकेत तर आलो आहे खात्याचा तपशील घ्यावा लागेल आपल्याला आता बघितलं पाहिजे बँक मॅनेजरला विचारतो नमस्कार बँक मॅनेजर अहो ती म बाहेर लिहिलेलं आहे ई पी एफ ओ काय भानगड काय आहे अच्छा अच्छा आपल्याला कर्ज वगैरे भेटते परतफेड करावी लागेलच ना हो बरं बरं करतो मी फेड तशी काय माझ्या मुलीचं लग्न आहे काय आता पैशाची लई गरज आहे बाबा मला काही तरी सांगावं बरं बरं काय करावं लागेल सांगा त्याच्यात तरी ई पी काय ते ई पी एफ ओमध्ये बरं सांगा काय काय करावं लागेल ई पी एफ ओ इफ यू एफ ओ काय बेवसायडवर जाय लागेल का बेवसायड खोलू का मी बरं बरं गुगलला सर्च करतो मी हा केली वेबसाईड खोलली आहे मी त्याच्यावर काय सर्विसवर जावा बरोबर जातो सर्विसवर गेलो त्याच्यात काय त्यात लई काय काय ऑप्शन आहेत हो काय काय सर्च करू फॉर इम्प्लॉई आहे त्याच्यावर सर्च करू काय बरं बरं दाबलं दाबलं त्याच्यावर हां पुढं पेपर पेज उघडलं हां ते आलं आहे पेपर पेज त्याच्यावर काय यू ए यन आलं आहे ऑनलाईन ऑनलाईन हे काय हे ऑनलाईन दिसत आहे ऑनलाईन करते हां ऑनलाईन सर्विस घेते घेतली घेतली हो का का दाखवते तुम्हाला हो का हां बरं सर्व काय सर्व आवश्यक काय पाहिजे काय डिटेल्स काय सर्व आवश्यक डिटेल्स त्याच्यात लागतील ते नंतर भरायचं आहे काय बरोबर नंतर भरून द्या मला तुम्ही यू एन पासवर्ड टाकते हा टाकला पासवर्ड मला पाहिजे तो माझ्या लक्षात राहील पासवर्ड हा माझ्या हां कैच कोड कैच कोड कसला असतो काय माहीत तिथं दिलं आहे आता नाही आपण पासवर्ड टाकला आहे त्यामुळे काय कैच कोडचं नाही लागणार ए पी एम मेंबर पार्टलवर हा त्याच्यावर केलं क्लिक लाँगिन लॉगिन केला लॉगिन आता सिंगिनवर जाऊ काय बरोबर गेले सिंगिनवर क्लिक केलं हां बरोबरच चांगलं आहे किती दिवसात भेटेल हे किती दिवसात ओके उद्या भेटून जातील काय पैसे मला अहो लग्न आहे त्यामुळे घरात जरा बघितलं पाहिजे म्हटलं बरोबर धन्यवाद धन्यवाद ओके जाऊ का बाय बाय